यवतमाळमधे मराठी भाषा ही जास्त प्रमाणात बोलली जाते इथे सगळ्याच धर्माचे लोकं राहतात काही भागामधे आदिवासी लोकं पण आहेत त्यांना कोलम ही भाषा जास्त बोलतात आणि काही बंजारा समाज आहे ती बंजारा भाषा बोलतात आणि इथे प्रत्येक सण सगळे सगळे मिळून मिसळून करतात यवतमाळ जिल्ह्या सगळ्याच धर्माचे लोक राहतात तिथे नवरात्र हा सण नऊ दिवसाचा न असतो नवरात्र पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये धूमधडाक्याने साजरे होते यामधे सगळ्याच धर्माचे लोक त्यांच्यात सहभाग घेत असतात ही नवरात्रामागील कित्येक वर्षापासून आलेली परंपरा आहे परंपरा जपत आहे त्या नवरात्राच्या कालावधीत गोरगरिबांना अन्नदान केले जाते कपडे वाटतात पाण्याची व्यवस्था केली जाते बाहेर जिल्ह्यातून आलेले लोक पर्यटन यांचा मानसम्मान ठेवतात त्यांची जेवणाची सुविधा आहे हे सगळं बघतात नवरात्र यवतमाळ जिल्ह्यातील इतका मोठा धार्मिक कार्यक्रम आहे ज्याचा नंबर भारतामधे दुसऱ्या क्रमांकाचा लागतो आणि प्रत्येक संस्कृतीचे पालन केले जाते त्याचप्रमाणे दिवाळी आहे दिवाळी पण ही खूप धूमधडाक्यामध्ये सगळ्या समाजामधे मनवली जाते ही ही जी सांस्कृतिक परंपरा आहे ती जोपासल्या जाते दिवाळीच्या वेळेस दिवे लावल्या जातात तीनचार दिवस परत रोज सकाळी उटणं लावून अंघोळ केली जाते त्याचप्रमाणे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण खूप चांगल्या प्रमाणे कारण तो वर्षाच्या सुरुवातीलाच येत असतो तर त्या वेळेस काय होतं की प्रत्येक घरी ही गुढी उभारली जाते गोड जेवण दिला जातं त्याचप्रमाणे होळी आहे पोळा आहे प्रत्येक सण हा खूप चांगल्या पद्धतीने मनवला जाते आणि पारंपरिक